काही प्रमुख वर्तमानपत्रांची आणि टी व्ही चॅनलची नावं आहेत ए बी पी माझा इंडिया टुडे एन डी टी व्ही इंडियन एक्सप्रेस महाराष्ट्र टाइम्स इन टाइम्स ऑफ इंडिया हे सगळे व वर्तमानपत्र आणि टी व्ही चॅनल वाचतो कारण की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खऱ्या बातम्या येतात विश्लेषण असतं अनालिसिस असतं एखादी गोष्ट घडली किंवा एखादी प्रसंग घडला तर त्याच्या मागचं कारण काय आहे ते ते त्याच्यामध्ये नीट समजावून सांगितलं जातं जसं की इंडियन एक्सप्रेसमध्ये एक एक एक पान असतं ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट का घडली वर्तमानातली एखादी गोष्ट का घडली त्याचं सविस्तर सविस्तर एक्सप्लेनेशन दिलेलं असतं त्याच्यामुळे एखादी घटना घडलेली असेल तर त्याच्यामागचं कारण काय ते केव्हापासून झालं काय झालं आणि ते त्याचा परिणाम देशावर समाजावर काय होईल हे त्याच्यामधून कळू शकतं